वरणभात पोळीभाजी बुंदी खारी बुंदी चिवडा वडा मूगवडा शाबुदाना भगर पुरणपोळी खिचडी

चकली

दाळ दाळ तडका राईस गोड भात पनीर पनीर टिक्का पनीर मसाला पालक पनीर शेवभाजी बिर्याणी मटण चिकन चिकन सिक्स्टी फाय अंडाभुर्जी आंटा आमलेट सेव लाडू तिळाचे लाडू पुरणपोळी मोतीचूर बासुंदी काजूकतली पेठा बदाम सीक कचोरी रसगुल्ला गुलाबजामुन बेसन लाडू करंजी पुरणपोळी लाडू रवा लाडू शिरा अनाारसे शंकरपाळी खवा केक चॉकलेट